माझ्या आवडीचे वाक्य आहे की गर्व आहे मला मी मराठी असल्याचा आणि माझी मराठी मला माझ्या मराठीचा अभिमान आहे कारण ती एका छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राजासारख्या राजाची भाषा आहे ज्याचा गर्व आपल्याला वाटलाच पाहिजे आणि मराठी संस्कृत भाषेपासून तयार झालेली भाषा आहे जिचा आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या मातृभाषेचा अभिमान वाटणारच शेवट आणि मराठी ही अशी भाषा आहे जी बोलायला सोप्पी व सरळ भाषा आहे जिचा जे जिला इंग इंग्रजीसारखा वेळ लागत नाही आपण लवकरात लवकर आणि लगेच शिकू शकतो आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा आणि मराठी मातीत जन्म घेतल्याचा